मॉर्निंगमध्ये धावण्याची सुरुवात आमची पाच वाजता होय तर धावण्याआधी जाण्यापूर्वी आम्ही वॉमअप करत जाऊ म्हणजे पूर्ण शरीराचे जेवढे पण अवघं आहे त्याला मोकळे करण्या धावण्याच्या पहिले सगळ्यात पहिले पूर्ण अवयव मोकळे करावे लागते पूर्ण स्नायू आपले म्हणजे मोकळे झाले पाहिजे सगळे त्याऐवजी आपण धावू शकत नाही व अगर बिना स्नायू आपण मोकळे करून धावलो तर आपले इंजरीस होऊ शकते त्याच्या अगोदर आपल्याला ते काम करणं पडते व धावण्यात जी आपल्याला थकावट होते पण त्या थकावटीमुळे आपल्याला नवीन ऊर्जा निर्माण होते धावण्यामुळे आपण खूप दोन किलोमीटर तीन किलोमीटर डेली आपण धावलं पाहिजे धावल्यानं खूप सारे फायदे होतात आपली डेली जे पण कामे आहे आपण चांगला स्फूर्तीने करू शकतो आपला थकावट नाही होत जड काम या बाकी इतं इतर कामे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो जसे जसे वय वाढत जातील तसं तसं आपण अगर आपल्या दैनंदिन जीवनात अगर व्यायाम कर गेलो धावत गेलो तर आपल्या लाईफमध्ये आपण यंग दिसून पडतो या आपल्या शरीरावर जास्त परिणाम नाही होत किंवा आजकालच्या जे वातावरण वरणामुळे आपल्याला जे पण हानी होतात ते जास्त आपल्याला जाणवत नाही